मला असं वाटतं आहे मुलांना ही भाषा आलीच पाहिजे कारण ते आपली मातृभाषा आहे तर ती सर्वांना यायला पाहिजे लहानपणापासूनच यायला पाहिजे आजकाल मुलं इंग्लिश मिडियमला जात आहेत तर मराठी भाषा विसरूनच गेलेत त्यांना मराठी स् वाचता पण येत नाही ना बोलता येत बरोबर मग मला असं वाटतंय की त्यांनी इंग्लिश तर शिकाच तुम्ही इंग्लिश पण जरुरीच आहे पण मला असं वाटतंय मराठी तर त्याच्यापेक्षा जरुरी आहे कारण आपण आपल्या ज्या महाराष्ट्रात राहतो तिथे आपल्या महाराष्ट्रात मराठीची मराठी याची शान आहे म्हणून मराठी आलीच पाहिजे सगळ्यांना आपण महाराष्ट्रात कुठेही गेलो तर मराठी ही खूप इम्पॉर्टंट असते अन् आपल्या इथले विद्यार्थी विदेशात जाऊन इंग्लिश शिकतात छान पणे मग त्याला इंग्लिश येते पण मराठी भाषा ते विसरूनच जातात आणि तिथून इकडे आले विदेशातून आपल्या महाराष्ट्रात आले की त्यांना एकटाइम आपली मराठी भाषा मग ते बोलायला त्यांना इचकट जाते आणि इंग्लिश बोलतात मग ते आपल्या महाराष्ट्रातले जे गरीब वयोवृद्ध लोक आहेत त्यांना इंग्लिश जमत नाही त्यांना समजत नाही मग ते कन्फ्यूज होतात मग त्यांना काही जमत नाही आपली मराठी भाषा म्हणून मला असं वाटते की सगळ्यांना यायलाच पाहिजे लहान लेकरांना मोठ्याला जे विदेशात रा जाऊन शिकतात त्यांना पण आलीच पाहिजे आपल्या आईबाबांना आलीच पाहिजे मला असं वाटतं आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ते आपली मातृभाषा आहे म्हणून मला असं वाटतं आहे की ते सगळ्याला जमायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे मराठी छान छान मराठी कवी आहेत त्यांचे कविता वाचायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मला आईबाबांनी पण ते शिकवले पाहिजे आपल्याला आपल्या लेकराला मराठी भाषा आईबाबांनी आता लेकरं बाळं म्हणतात मॉम म्हणतात आई म्हणत नाही आई तर हा शब्द विसरूनच गेले मम्मी म्हणतात मॉम म्हणतात पण मला तर असं वाटतंय की आईच म्हणायला पाहिजे आई किती छान शब्द वाटतो हा आपल्या मराठी भाषेतून आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा ईश्वर किती छान शब्द आहे हा म्हणून मला असं वाटतं आहे की मराठीतच बोललं पाहिजे आणि आईच बोललं पाहिजे मराठीतून हे मॉम हे आपल्याला सुटत नाही आणि आपल्या महाराष्ट्रात हे शोभा देत नाही